केळाच्या झाडापासून बनवलेले आम्ही आलू चिप्स म्हंजे जे घरी बनवतो त्याचे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावतो त्यांचा आम्हाला चांगला भाव भेटतो चांगले खायलाबी चांगले लागताव मग बुलढाण्यामधे तीनचार ठिकाणी आम्ही ते स्टॉल उभे उभारलेले आहे आणि खायलाबी स्वस्त म्हणजे घेणाऱ्यांनाबी स्वस्त पडता खाण्या खाणाऱ्यांची मजा चांगली येते